मला कुकिंगमधे फार इंटरेस आहे कुकिंग बनवत असताना जर मी समजा टीवीमधे कुकिंग शोमधे जर एखादा शो पाहिला आणि त्यातली एखादी डिश जर मला आवडली तर मी ते घरी बनवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रयत्नामधे यश कधी पन्नास टक्के मिलळते कधी साठ टक्के मिळते कधी सत्तर टक्के मिळते कधी ऐंशी टक्के पण मिळते आणि कधीकधी शंभर टक्के पण मिळते पण कमी जर सक्सेस झालो तर ते मी सोडत नाही आणि ते परत परत करत राहातो आणि एकदा चांगल्या प्रकारे बनवतो